हा माझा जो फोटोग्राफीचा छंद आहे तो जो आहे तो व्यवसाय म्हणून जे करायचा असेल त्याला जर मला जर ॲडवाईज द्यायचा असेल तर फोटोग्राफीचा छंद एकदम चांगला आहे आणि तो करायलाच पाहिजे कारण कमी पैशात तो व्यवसाय करता येतो आणि व्यवस्थित करता येतो आणि काहीही न करता बरेच प्रोग्राम असतात प्रोग्राम असतात लग्न असतात बड्डे असतात त्याच्यात एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन मिळते त्याच्यामुळे तो व्यवसाय एकदम चांगला आहे आणि तो ज्याने घेतलेला आहे तो तुमचा छंद चांगला आहे असे मी त्या समोरच्या माणसाला सल्ला देईन किवा जो फोटोग्राफी करते त्यांना हाच सल्ला देईल की त्यांनी फोटोग्राफी करायला